दोन तीन दिवसांपूर्वी मी एक शर्ट विकत घेतला आवडला मला आणि विशेष म्हणजे किंमत जास्त नाही अंगजा अंगातही परफेक्ट बसला आहे कपडा तर एवढा चांगला आहे की विचारून विचारूच नका नाही तर हल्लीचे कपडे कोणतेही कोणतेही घाला दोन महिन्यात त्याचा रंग उडायला सुरुवात होते लूज पडते तर कुठे फाटते पण त्यामुळे विनाकारण पैसे गेल्याचे दुःख होते पण आता घेतलेला कपडा खरोखरच चांगला आहे आणि स्वस्त पैशामध्ये अशी क्वॉलिटी मिळाली तर आपण नाही तर आपण दुसऱ्याला पण घेऊन जाऊ शकतो आणि हे चारचौघाला पण सांगू शकतो की नाही यार तित्य तिथे कमी पैशामध्ये येवढी क्वॉलिटी मिळते की आपण चारचौघांना तिथं बोलतो की चला इथे इथल्याशिवाय कपडे आपल्याला कुठेच चांगले मिळू शकत नाही